मला प्रवास करायला खूप आवडते आणि त्यातही मला ट्रेननी प्रवास करायला खूप आवडते कारण की ट्रेन जी आहे ही कम्फर्टेबल असते ट्रेनमध्ये वॉशरूम असते आणि आपल्याला चालता फिरता येते त्याच्यामुळे एक कम्फर्टेबल वाटते त्यामध्ये आणि बसायची जी सीट्स असतात ती सीट्स कम्फर्टेबल असते ज्यामध्ये बसल्यावरती आपल्याला कुठलाही त्रास होत नाही झोपण्यासाठी बर्थ असतात लोवर बर्थ मिडल बर्थ अप्पर बर्थ आपल्याला हव्या त्या बर्थनुसार आपण तिथे बर्थवरती झोपू शकतो जे बर्थ आपल्याला अलॉट झालेले असतात ते इंजिन जे आहे ते इंजिनसुद्धा चांगलं असते आणि स्पीडनी वेगानी आपल्याला आपण पोहचू शकतो आवाजाचा जास्त त्रास होत नाही ए सी डब्यांमध्ये तर अजिबात आवाज येत नाही आणि जे स्लीपर कोच वगैरे असतात त्यामध्ये आवाजाचा थोडासा जास्त प्रमाणात आवाज येतो आणि ट्रॅक जी असतात ती वेगवेगळ्या ट्रॅकवरती इंजिन चालत असते त्याच्यामुळे कुठेही प्रवास करायला ट्रेन जी आहे ही खूप चांगले ऑप्शन आहे आणि ट्रेननी प्रवास करायला सर्वांना आवडते सर्वांसाठी ट्रेन जी आहे ही कम्फर्टेबल असते प्रत्येक वयोगटातील लोकं ट्रेननी प्र प्रवास करतात त्यांना हे त्यांच्या सोयीनुसार सुखरूप वाटते